आमच्या विभागात शेतीमध्ये जास्तीत जास्त कापसाची लागवड केली जाते खरीपमध्ये आणि खरीप संपल्यानंतर अजून रब्बी नंतर उन्हाळी असे दोन तीन पिकं घेतले जाते त्याच्यामध्ये हे कापूस हा म्हणजे एक एक नगदी पीक आहे रोख पीक असल्यामुळं त्याच्याकडे सगळ्यांचा कल जास्त असतात त्याच्यानंतर अजून सोयाबीन आहे सोयाबीनही नगदी पिक आहे परंतु ते कमी दिवसाचं असल्यामुळे वातावरण चांगलं जर नसलं तर त्याच्यात नुकसान होते पण कापसावर तेवढं नुकसान व्हायाचा चान्सेस कमी असते त्याच्यात आपण वेळोवेळी त्याला खत वगैरे हे ते देऊन फवारणी वगैरे करून त्याची आपण योग्य निगा राखू शकतो त्यानंतर वेचणीच्या वेळेस प तसा पावसाचा काही अंदाज राहत नाही त्या वेळात आपण आरामात काढणी करू शकतो वेचू शकतो त्याच्यानंतर मार्केटिंग ते झाल्यानंतर आपण नंतर रब्बी पीक जर ब सो सोयाबीन लावली त्याच्यावर सोयाबीनवर आपण गहू घेऊ शकतो गवा गव्हाच्या नंतर आपण मग नंतर उन्हाळी पिकाकडे वळतो त्याच्यात नगदी पिक आहे भुईमुग भुईमुग एक चांगला आहे त्याला आपण वेळोवेळी आपण हे करू शकतो ओलीत ते ओलताचं क्षेत्र आहे ज्यांच्याकडे पाण्याची सोयी जास्त असते असे व्यक्ती भुईमुग लावू शकतात किंवा भुईमुग नंतर भाजीपालाही लावू शकतात भाजीपाल्यापेक्षा भुईमुग एक रोख पीक असून फायद्याचं आहे